सलमान खान हा सर्वात जास्त आव आवडता माझा नायक आहे कारण तो ॲक्शन फ्लीम म्हणजे मारापीटीची पण फिल्म् पिच्चर करतात ते मला त्याचे पिच्चर मारापीटीची आवडतात नंतर तो कॉमेडी करतो ते आवडतात त्याची म्हणजे पिच् स्टाईल त्याचे पोशाख आणि त्याची सर्वात उष्ट जो उत्कृष्ट म्हणजे त्याची पसनॅलिटी हे खूप चांगली आहे आणि कम्फर्टेबल त्याची हाइट वगैरे या गो सगळ्या गोष्टी त्याचं बोलण्याचं सगळं तर मला तो प्रसनली खूप आवडतो त्याचे मी चित्रपट जसे दबंग दबंग टू बंधन राधे असे बरेचसे पिच्चर मी सलमान खानचे बघितलेले आहेत